उन्हाळ्यात हायकिंग किंवा ट्रेकिंगला जाताना विशेष काळजी घ्यावी लागते त्याकरिता तुम्ही विशेष पाण्या पाणी किंवा ग्लूकोज किंवा साखर किंवा मीठ ह्या श् सगळ्या गोष्टी तुम्ही सोबत ठेवायला हव्या असल्यास छत्री किंवा सन कोट तसेच सन क्रीम तुम्ही सोबत ठेवायला हवी त्याकरिताच तुम्ही काही थंड गोष्टी जसे की निंबू सरबत ताक तुम्ही वेळोवेळी पीत राहायला हवे त्यामुळे तुम्हाला होणारा शारीरिक त्रास कमी होईल तुम्ही हायकिंगला किंवा ट्रेकिंगला जाताना उन्हाळ्यात सकाळी ट्रेकिंग करा दुपारी उन्हात ट्रेकिंग करायचे टाळा किंवा रात्रीला ट्रेकिंग करा जेणेकरून सायंकाळी तुम्हाला एक उ चांगला सनसेटही पाहायला मिळेल आणि ट्रेकिंगही तुमची उत्तम प्रकारे होईल ट्रेकिंग करण्यासाठी उन्हाळ्यात विशेष थंड हवेचे ठिकाण निवडा जसं की महाबळेश्वर तुम्ही निवडू शकता ट्रेकिंग करतेवेळी विशेष काळजी घ्यावी जसं की तुम्ही स्कार्प वगैरे बांधून घ्या टोपी घाला क्याप वापरा किंवा कॅम्पिंग करतानाही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाळायला हव्या जसे की साखर मीठ पाणी तुम्ही वेळोवेळी पीत राहायला हवे निंबू सरबत पीत राहायला हवे थंड्या गोष्टी पीत राहायला हव्या वेळेवर जेवण करायला हवे आहे ज्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी पुरेल आणि ऊन तुम् उन्हामुळे तुम्हाला एनर्जी पुरण्याकरिताही थोडी मदत होईल तुम्ही साखर पाणी मीठ पाणी वेळेवारी पीत राहा निंबू सरबतही घेत राहा उन्हाळ्यात तुम्हाला ट्रेकिंग करण्यासाठी थोडी शेड शोधा जिथे तुम्ही थोड्या थोड्या वेळाने आराम करा ट्र् हा हायकिंग किंवा ट्रेकिंग करताना तुम्ही सकाळचा वेळ हा उन्हाळ्यात उत्तम राहतो त्याच वेळेला जास्तीत जास्त ट्रेकिंग करा दुपारी आराम करा आणि सायंकाळी परत समोरचा प्रवास तुम्ही ट्रेकिंग करू शकता हायकिंग करू शकता उन्हाळ्यात मात्र काही काळजी घ्याव्याच हव्या त्यातील ह्या काही काळजी आहे आणि सकाळची उत्तम वेळ तुम्ही उन्हाळ्यात ट्रेकिंगसाठी ठेवा तीच उत्तम वेळ आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सनराइजचा पण आनंद घेता येईल आणि ट्रेकिंगचासुद्धा आनंद घेता येईल